हॅलो सर श्रीराम हां नमस्कार सर मी कुलकर्णी अपर्णा बोलते श्रीराम एंटरप्राईज श्रीराम एंटरप्राइजमध्ये विजय कुलकर्नी सर बोलत आहे का हां सर मला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पर्याय काय काय आहे त्याची माहिती देऊ शकता का सर मला पाच पाच लाख रुपये गुंतवायचे आहेत शेअर शेअर मार्केटमध्ये मग त्यासाठी कुठला शेअर घेतल्यानंतर त्याची व्हॅल्यू वाढू शकते आणि इक्विटीमध्ये का लॉन्ग टर्ममध्ये त्याची माहिती देऊ शकता का ओके सर हां हां

मला तीन येतात दोन मुली आहेत आणि छोटा मुलगा आहे मोठ्या मुलीचं वय तेरा वर्ष आहे छोट्या मुलीचं बारा आहे आणि हा मुलाचं साडेतीन चार वर्षाचा आहे तो आता

हो हो गवर

हो ऐकलंच ना सर रिलायन्स आहे त्याच्यानंतर विप्रो आहे एन बी सी सी आहे हां हां

बरं

त्याची काही वर्ष वगैरे म्हणजे किती वर्षांसाठी किंवा किती महिन्यासाठी हा आहे असं काही आहे का सर ओके हां हां

तो काढून घेऊ शकते मी

ओके सर हे सगळं तुमच्याकडं सगळं हे केलं जातं का सर उघडून घेतलं जातं का डीमॅट अकाऊंट हां ओपन केलं जातं का तुमच्याकडे ओके

हां आणि सर लॉन्ग टर्मसाठी एखादा शेअर घ्यायचा असेल तर तुमच्या हिशोबाने कुठला घ्यायला पाहिजे हां हां हां हो बरोबर आहे

हां नाही पण आत्तापर्यंत ज्या शेअरनी चांगलं ग्रोथ दिली आहे किंवा चांगलं वरवरच त्याचा ग्राफ गेलेला आहे असं शेअर्स तुम्हाला माहितीच असतील ना जे आहेत आत्तापर्यंत हां हां हां हां ओके तरी पण तुम्ही सांगू शकता का नाव सांगू शकता का शेअर्सचं

हां

आणि गोल्डमध्ये बरं

ओके

बरं बरं हां हां हां हां हां हां हां ओके म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट आहे

ओके तो फायदाच आहे नं मग सर हां हो लागतात हां हां हां ते बरोबर आहे आणि सिस्टमेंट हो सर बरोबर आहे त्या ग्रोथसाठी हां एस आय पीबद्दल पण माहिती पाहिजे होती आता सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन निघाला आहे त्यासाठी मला पाहिजे होती तर माझी मोठी मुलगी सर आता दहावी पास होईल मग तिच्या याच्यासाठी कसं करता येईल मला ते मॅनेज

ओके ओके

ओके मग तिन्ही मुलांच्या नावाने वेगवेगळे एस आय पी काढाव्यात का एकच काढावी असं तुमचं काय ॲडवाईज राहिल याच्याबद्दल ओके हां

ओके चालेल सर मला चालेल सर मला खूपच महा खूप महत्त्वाची माहिती मिळाली मी नक्की तुमच्या ऑफिसला येऊन भेट देते त तुम्हाला येण्याच्या आधी फोन करेल मी चालेल

हो सर नक्की थँक्यू ओके सर ठेवते मग हो गुड